बोल ना तुमच्याकडे फुले विक्रेती आहे मला समजलं की तुम्ही फुलं विकत आहे म्हणून कोणत्या कोणत्या प्रकारची फुले आहेत कोणत्या कोणत्या जाती आहेत फुलांच्या जलबेरा आहे काय

आम्हाला मोगऱ्याचे पाहिजे होती डेकोरेशनसाठी पाहिजे होती आम्हाला हो तर मग मोगऱ्याचे पण पाहिजे होती अस्तरचे पण पाहिजे होते कारण त्याची सजावट चांगली वाटते

हो काय बरं बरं आणि झेंडू कसे फुलं व्यवस्थित आहे ना की असे बे

आम्हाला आता आमच्याकडे प्रोग्रॅम आहे तरी बारा तारखेला आहे तोपर्यंत भेटेल का मग फुलं हो काय मग आधी आधी ऑर्डर द्यावी लागेल काय बरं बरं तरी आम्हाला दहा ते बारा किलो लागेल फुलं सजावटीसाठी बरं तुम्ही तुम्ही पाठवाल की आम्हाला कोणाला पाठवावं लागेल बरं नंतर मग पैसे केव्हा द्यावं लागेल बरं आधी आम्ही फुला फुलाला पाहू कसे आहे काय हे तेव्हाच मग आम्ही घेऊ आम्हाला कोणती जर आम्हाला जर ते आवडले तरच तर ते घेऊ भाव बरोबर लावून देत जा तुम्ही